राज्यात भरपूर मोठे धार्मिक स्थळं पूजेचे ठिकाणं आहेत किंवा मंदिर आहेत जसे की धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर त्याचं भरपूर सप्तशृंगी मातेचं मंदिर त्याचबरोबर वणी येथील सप्तशृंगी त्यानंतर अयोध्या श्रीरामाच मंदिर चारधाम केदारनाथ असे भरपूर नावे जे की मी सांगू शकत नाही असे भरपूर नावे किंवा ठिकाणं भारतामध्ये आहे ती नेमकी नावे तुम्हाला सांगितले